दुसऱ्या शहरातल्या शाळा किंवा विद्यार्थी हायस्कूलमध्ये कशी जातात तर दुसऱ्या शाळा शहरातल्या शाळा किंवा हायस्कूलला विद्यार्थी बसेस आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत व स्कूल बसेस आहेत प्रायव्हेट परत प्रायवेट गाड्या आहेत का कोणी स्कूटीनं जातात ज्या त्याच्या परिस्थितीनुसार जो तो ज्या त्या पद्धतीने जातात तसे नियमित बसेस आहेत महामंडळ महामंडळ आणि सकाळी समजा जर दोन शिफ्टमध्ये आमच्या इकडल्या शाळा चालतात पहिली ते आठवीपर्यंतची शाळा जी आहे ती सका बाराच्या नंतर आणि आठवीच्या आठवीपासून ते बारावीपर्यंतचे जे कॉलेज किंवा शाळा आहेत ते सकाळी सात ते बारा असा टायमिंग आहे त्याच्यामुळं अस जे त्यात कॉलेजच्या टायमिंगपर्यंत मुलं पोचतील शाळेत ह्या म्हणजे ह्या हिशोबाने ह्या टायमिंगनुसार ह्या वेळेनुसार बसेसचं वेळापत्रक ठरलेलं आहे मुलं सात वाजता कॉ साडे सात वाजता कॉलेजमध्ये पो पोचली पाहिजे अशा प्रकारे बसेसची सुविधा आणि सुटल्यानंतर लगेचच अर्ध्या तासांच्या गॅपमध्ये तेवढी आहेत बसची सुविधा केली आहे सरकारी बसची त्याच्यामध्ये मुलींना पास आहेत शाळकरी मुलींना पासेस वगैरे प्रोवाई पुरवले जातात आणि हे नियमित आहेत फक्त रविवारी बसेस नसतात आणि हां दर्जेदार प्रास्त प्राथमिक शिक्षण मिळणं अवघड आहे का हो खरंच अवघड आहे कारण प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता आणि गव्हर्मेंट शाळेची प्राथमिक गव्हर्मेंट शाळा आहेत त्याच्यावर असलेला पालकांचा अविश्वास आणि नवीन प्रायवेटाईज खाजगीकरण झालेल्या शाळा कारण स सर्व जे आहे पालक ते सगळ्यांची ओढ आहे की आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे व्यवस्थित त्याला शिक्षण भेटलं पाहिजे त्याची वैचारिक पातळी वाढली पाहिजे त्याचं शारीरिक कौशल्य किंवा जे काय गुण आहेत त्या गुणांना वाव भेटेल अशा अशा ठिकाणी त्याना पाठवायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे खाजगीकरण खाजगीकरण झालं आणि खाजगी शाळांची फी एवढी आहे की सर्वच पालक त्याला स्वीकारू शकत नाही भरू शकत नाही त्याच्यामुळं सर्वांचं प्राथमिक शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि जे मुलभूत सुविधा तिथे भेटले पाहिजे होत्या ते भेटायचं बंद झाल्या आहेत कारण चार वर्गांसाठी एक शिक्षक दोन वर्गांसाठी एक शिक्षक एकच विषय ती चार चार विषय एकच शिक्षक शिकवतो आहे तिथं खेळ घेतले जात नाहीत व्यवस्थितरित्या नियमित क्लासेस होत नाही आहेत म्हणजे ह्या ह्याला पण आपण कुठे न कुठं कारणीभूत आहोत कारण सर्वजण खाजगीकरणाकडं वळले आहेत पण खाजगीकरणाकडं वळताना ह्या जिल्हा परिषदेचे सरकारी शाळेत ह्या दुर्लक्ष झालं तिला मूलभूत सुविधा पुरवायच्या बंद झाल्या मूलभूत सुविधा जरी पुरवल्या तर त्याच्याकडं कोण लक्ष द्यायला तयार नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे शिक्षण मिळणं अवघड झालं आहे प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण खाजगीमध्ये चांगलं भेटतं पण तेवढं पैसे तेवढं म्हणजे तेवढं त्यांची इन्कम नाही सर्व सगळेच भरू शकतील असं नाही ना त्याच्यामुळं प्राथमिक शिक्षण मिळणं अवघड आहे असं म्हणताना चांगलं प्राथमिक शिक्षण मिळणं हे अवघड आहे कारण याच्यामध्ये आजकाल सगळं खाजगीकरणामुळे ज्याच्याकडं पैसे आहेत त्याला शिक्षण आहे त्याच्यामध्ये कास्ट रिजर्वेशनचं जरी असंल तर खाजगीकरण असं झालं आहे की तिथं रिजर्वे खाजगीकरणात रिजर्वेशन वगैरे असतात विषय राहिलेला नाही आहे आता खाजगीकरणामध्ये कारण तिथे सर्वांना समान ग्राह्य धरलं जातं आणि फीज काही मुबलक प्रमाणात शिष्यव शिष्यवृत्ती सरकार पुरवली जाते पण तेवढं पूर्ण होत नाही जेवढं पाहिजे तसं आणि जसं जसं मुलं घडायला पाहिजे तसे अजून घडत नाही जे अगोदर जे शिक्षण पद्धती होती पूर्ण प्रॅक्टिकल किंवा वेळोवेळी अभ्यास घेणंच मुलांना जर अभ्यास नाही केलं तर मारणं किंवा शिक्षा करणं तसं आता नाही आहे नवीन सरकारी नियम आले आहेत मुलांना मारता येत नाही मुलांना बोलता येत नाही त्याच्यामुळं शिक्षकांवर पण भरपूर रिश्टिक्षन आले आहेत आणि त्याचा कुठेतरी फायदा पण होतो आणि गैरफायदा पण होतो गैरफायदा हा असा होतो की मुलांच्या मना शिक्षकाबद्दल काही म्हणजे भीती राहिलेली नाही त्याच्यामुळं सर्व गोष्टी अशा हलक्यात घेतल्या जातात प्राथमिक शिक्षण भेटणं अवघड आहे पण ज्याच्या त्याच्या परीनं आणि ज्याच्या त्याच्या भागानुसार ते जो तो निर्णय घेऊ शकतो कारण प्रत्येक भागात परिस्थिती सारखी आहे असे नाही शहरात परिस्थिती वेगळी आहे गा ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे मेट्रो सिटीमध्ये प परिस्थिती वेगळी आहे

भागा भागावाईज आदिवासी पाड्यांमध्ये नंदूरबार गडचिरोली या नक्षलवादी भागामध्ये परिस्थिती वेगळी आहे प्राथमिक शिक्षणाची प्राथमिक शिक्षणाची व्याख्या आहे मूलभूत जो पाया असतो तो भक्कम पण भक्कम करण्यासाठी तेवढं मूलभूत सुविधा त्या शाळेत असल्या पाहिजे शिक्षक त्या क तेवढे शिकलेले असले पाहिजे आणि त्यांनी तेवढं प्राधान्य दिलं पाहिजे ज्या त्या गोष्टीला त्याने प्राधान्य पुस्तकी ज्ञानापेक्षा कृती करून प्रॅक्टिकली ज्ञानाला भर दिला पाहिजे तर मुलांचे कुठंतरी मानसिक शारीरिक विकास होईल आणि त्याचा जर लहान प्राथमिक वयातच विकास झाला तर मोठेपणी त्यांना फायदा होईल त्याचा अन्यथा हे शिक्षण घेण्यात काहीही अर्थ नाही आहे कारण आजकालचं शि शिक्षण जसं चालू आहे ते फक्त डिग्री फक्त एज्युकेशन सर्टिफिकेटसाठी चालू आहे स्किल्स कोणाकडेही नाही त्याच्यामुळंच बेरोजगारीचं प्रमाण वाढतं आहे त्याच्यामुळं हिची सुरवात ही मुळातूनच व्हावी लागते मुळातून झाली पाहिजे